शोले पिक्चरमधील हेमा मालिनी या हिरॉइनला मला भेटायला आवडते आणि तिला भेटल्यानंतर मी तिला विचारेन की त्यामध्ये बसंतीचा टांगा तुम्ही स्वत चालवला होता का